मी आता काही आठ महिन्यापूर्वीच एक बेळशीट घेतली होती कॉटनची आत घेतली तेव्हा तर छानच होती धुवायलागी काढली तेव्हापण छानच होती पर माहीत नाही काही दिवसानंतर ती फुसफुसेच निघाले लागले त्या बेडशीटचे धुवायलागी जात होती तर असे फुसडेफुसेच निघायचे तर माहीत नाही ती खराबच निघाली बेडशीट माझी धुताधुता फाटूनच गेली पिले कवरपण छान होते म्हणा पण तेही फाटूनच गेले लवकर याचा मतलब ते कॉटनचे काही कॉलेटी चांगलीच नसेल त्यामुळेच फाटली ती आणि त्याच्या आधी फाटायच्या आधीपण असेच तुसडे फुसडे फुसुफुसडेच निघायचे कलरपण निघून गेला तेचावाला एकदम जुने जुनीच दिसायची ती